दर्शन हो मला ऑर्डर द्यायची आहे छोले भटुरे आम्हाला दोन प्लेट हवे आहेत आणि छोले एक्स्ट्रा पाठवाल हो हो दोन दर्शन डिश हव्या आहेत त्याच्याबरोबर तुमच्याकडे नाचोज मिळतात मला असं वाटतं हो मी मेनूमध्ये बघितलं आहे तुमच्या सो नाचोजची एक प्लेट पाठवा आणि काही न सजेस्ट कराल अजून

हो हो हो दोन छोले अँ दोन छोले भटुरे एक छोले एक्स्ट्रा दोन दर्शन डिश आणि एक नाचोज असं सांगितलं आहे मी आत्ता आणि दोन दही वडे दहीवड्याच्या प्लेट्स पाठवा दोन आणि तुमचं एक सगळ्या ड्रायफ्रूट्सचा एक मिल्कशेक असतो त्याचं नाव हां गुड नाईट छोटा गुड नाईट म्हणून पूर्वी मिळायचं मिळतं का अजून हां तर छोटा गुड नाईट आम्हाला तीन पाठवा हां ठीक आहे हो हो हो हो हो आणि डेक्कन जिमखान्यावर एकच आहे ना दर्शन दुसरीकडे कुठे ब्रांच नाही आहे ना त्याची शाखा नाही हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो हो हो हो पत्ता इथे कोथरूड आहे हां हो चालेल मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवते आणि किती वेळ लागेल साधारण

हो पेमेंट पैसे आधीच द्यायचे आहेत ना हां चालेल ठीक आहे हो हो व्हॉट्सॲपवर लगेच कळवते धन्यवाद